हो म्हणजे माझी आवडती कला म्हणजे चित्रकला आहे मला चित्र काढायला फार आवडतं सुरुवातीला मला समजत नव्हतं की नक्की चित्र कसं काढायचं कशा पेन्सिल्स वापरायच्या कसे कलर्स वापरायचे तर ते मी सगळं यूटूबवरून शिकले आणि त्याच्यासाठी कसे आपण प्रक्रिया काय असते काही स्टेप्स असतात ते पण मी यूटूबवरूनच शिकले त्या स्टेप्स फोलो करत करत मी फार छान चित्र काढायला शिकले आणि चित्र काढण्यासाठी मला साहित्याची कमतरता जाणवली पण नक्की माझ्याकडे जे साहित्य आहे त्यातून मी माझी कला कशी छान पद्धतीने उतरवू शकते हे पण मी शिकले आणि प्रेरणाचा अभाव थोडा होता पण आतूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे मला ते फारसं असा काय माझ्यावर त्याचा प्रभाव झाला नाही त्यामुळे मला फार आवडतं चित्र वगैरे काढायला